अकरा वीस छत्तीस सेहेचाळीस नव्याण्णव पाच हजार पाच हजार पाचशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव दोनशे पाचशे दहा हजार